माझं मी खरं तर सांगू ना तर मला असं नेत्यांबद्दल किंवा नेत्यांशी बोलण्याबद्दल अजिबात आवडत नाही मला म्हणजे हे जे राजकारण आहे हे अजिबात नाही आवडत ते राजकारण इतकी फार वाईट गोष्ट आहे ना की मला जरी त्याच्या बद्दल काहीच कोणी चांगलंसुद्धा सांगायला किंवा काही वाईटही तर मला त्या गोष्टीत इंटरेस्टच नाही कारण मला ते अगदी बघण्यामध्ये किंवा कधी ऐकण्यामध्ये कधी बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि राजकारण तर अजिबातच आवडत नाही मला कारण त्या माहीत नाही पण मला ती असे लोकात आहेत ना की जी लोकांचं भलं करणं हे दाखवतील पण ते करत तर नाही म्हणून मला राजकारण तर बघितलं गेलं की आवडत नाही आणि त्याबद्दल जाणीवही जास्त काही नाही आणि जरी मला संधी कुठे जाऊन म्हणजे भविष्यात जर बघितलं गेलं की कुठे मला संधी जर भेटली त्यांच्याशी बोलायला तर मी नाही बोलणार असं मला वाटतं कारण जर माझ्या मनात आहे की त्यांच्याशी बोलणारच नाही आणि त्यांच्याबद्दल काही चांगलंच हे नाही तर मला त्या गोष्टीचा प्रयत्न करायला नाही आवडणार म्हणून मला राजकारणात काही जास्त इंट्रेस्टसुद्धा नाही आहे म्हणून काही माहिती नाही मला